महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक अशी प्रतिष्ठित विद्यापीठं आहे आणि महाविद्यालय पण आहे की जी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षणासाठी ओळखली जातात जसं की ते प सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि ह्याचा लोकप्रिय अभ्यासक्रम असा आहे की बी ए एम ए बी कॉम यम कॉम आहे बी यस सी बी यस सी एम एम एस सी आहे यम बी ए यम सी ए आहे लॉ आहे आणि मुंबई विद्यापीठाचं मास कम्युनिकेशन कॉमर्स मॅनेजमेंट स्टडीज अभियांत्रिकी म्हणजेच आपलं इंजिनिअरिंग आणि कला शाखेतील काही विविध अभ्यासक्रम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे काही अभ्यास लोकप्रिय अभ्यासक्रम आहेत की ते विज्ञान तंत्रज्ञान आहे कला समाजशास्त्र आहे कॉमर्स आणि मॅनेजमेंट आहे आणि नागपूर विद्यापीठाचं अभिय अभियंत्रिका अभियांत्रिकी आहे आणि लॉ मॅनेजमेंट आणि फार्मसी आहे आणि सिमबॉईसेस सिमबॉईसेसचंचे लोकप्रिय अभ्यासक्रम आहे यम बी ए लॉ आहे मास कम्युनिकेशन आहे डेटा सायन्स आणि जे तंत्रज्ञान आहे आणि यम आय टी वर्ल्ड पीस पुणे युनिवर्सिटीचं लोकप्रिय अभ्यासक्रम आहे आभियांत्रिकी मॅनेजमेंट आणि लिबरल आर्ट्स